योग तसं म्हटलं तर हा व्यायामच नाही तर तसं म्हटलं तर व्यायामच आहे ना काही म्हणतात का तुम्ही व्यायामच आहे तो एक प्रकारचा चांगलं आहे ना त्यानं स्वास्थ चांगलं राहते मनुष्याचं सगळ्यांचं तर व्यायामच आहे तो एक प्रकारचा